जसं आता भरपूर काही प्रथा आहे ज्या बंद केल्या जसं पहिले काही पुरुषमंडळी चं निधन झालं तर स्त्रियांनी बा त्यांच्यासोबत सती जायचं ही प्रथा होती तर ही सामाजिक कार्यकर्त्यांनी हळूहळू बंद केली त्यानंतर जाती याच्यावर भेदभाव होत होता तर तो सुद्धा हळूहळू सार्वजिक लोकांनी एकमेकांचे मनातून भेदभाव निर्माण होणारे वाक्य या भेदभाव निर्माण होणारी प्रथा बंद केली एकमेकांना सांगितलं की हा जरी असेल तरी जर आपल्या आपण माणसाचा एक जात दोनच प्रकारच्या आहे एक माणूस आणि एक स्त्री ह्या दोनच प्रकारच्या जाती आहेत तर आपण हा भेदभाव हळूहळू आणि जशी लहान भ्रूणहत्या की लेकरं जन्माला यायच्या पहिलेच त्यांची हत्या व्हायची मुलगी असेल तर हत्या करायची मुलगा असेल तर जन्मायला द्यायचं तर ह्या सुद्धा लोकांच्या उच्च शिक्षणातून या सामाजिक कार्यकर्त्यांनी भरपूर काही त्यांच्या हे मनातनी त्यांच्या मनातलं काही आचारविचार वाईट होते ते काढून त्यांना हे केलं की मुलगा मुलगी समान त्याच्या तर त्यामुळं भ्रूणहत्येचे सुद्धा आता आकडा कमी झालेला आहे ह्या बऱ्याचशा गोष्टी आहे आणि स्त्री शिक्षणाला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे की दोघांनीही शिकायला पाहिजे दोघांनीही शिकले तर घर चांगलं राहते या सामाजिक परंपरा या देशाला घडवण्यासाठी स्त्री आणि पुरुषांचं दोघांचाही सारखाच आहे ह्यागोष्टी भरपूर काही सामाजिक कार्यकर्त्याद्वारे या आपल्या समाजातील लोकांमुळे ह्या इतिहासातील प्रथा भरपूर काही बंद केलेल्या आहे आणि नवीन सुधारणासुद्धा झालेल्या आहेत